हां योगिता बोलत आहे का हां मला वर्धे वर्धेतील काही सणांबद्दल माहिती पाहिजे होती तिथे वर्धेमहॅलो नवरात्र गणपती उत्सव वगैरे कसे भरतात आणि पार्किंगची वगैरे व्यवस्था असते की असते काय आणि नवरात्रमहॅलो काय म्हणजे कोणते खेळ खेळले जाते किंवा गरबा वगैरे असते का आणि गणपती उत्सव वगैरे असं वेगवेगळ्या स सणांची माहिती पाहिजे होती हां ठीक आहे ना सांगा ना हां हां

त्याला मग बघायसाठी आधी तिकीट वगैरे काढावं लागते काय ठीक आहे हो का हो का त्यानिमित्त हा पोळा भरला जातो ठीक आहे ना आम्हाला आवडेल बघायला आणि नवरात्रबद्दल तुमचं काय नवरात्राबद्दल काय माहिती देऊ शकता हां ठीक आहे ना चालू

मेडिकल कॉलेजजवळ अच्छा सावंगीचा गणपती ठीक आहे मॅडम धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल ठीक आहे